मी बाईकने संपूर्ण भारत फिरलेलो आहे सांगावं असं वाटतं की माझं मी अकरावीपासून फायनल इयरचं शिक्षण करत असताना मी राजस्थानमध्ये होतो तिथे मी बासवाडा डुंगरपूर तलवाडा जयपूर सालासर मारवाड अशा खूप ठिकाणी मी बाईकने फिरलेलो आहे आणि त्याच्यानंतर मी पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईमध्ये दाखल झालो तिथे पण मी मुंबईच्या प्रत्येक प्लेसला मरिन ड्राइव्हला तर मी दररोज जायचो आणि त्याच्यानंतर मी होतो तिरुपतीमध्ये आंध्रप्रदेश तिथे मी प्रत्येक डिश्टिकमध्ये फिरलेलो आहे आणि त्याच्यानंतर माझी जॉब लागली अरुणाचल प्रदेशमध्ये तिथे तर काय सांगावं फिरण्यासारखे खूप काही होतं आसाम ओडिसा नागालँड त्रिपुरा मणिपूर प्रत्येक ठिकाणी मी फिरलो परंतु सगळ्यात खतरनाक ड्रायविंग होती ड्रायविंग होतं ते होतं अरुणाचलचं कारण तिथे रस्ता सरळ नाही खूप मोठे मोठे खड्डे दगडं खूप केव्हा लँडस्लाइडिंग होईल माहिती नाही पावसाळ्यामध्ये तर चिखलच चिखल माझी बाइक पल्सर वन एटी आणि ती इतकी घसरायची इतकी घसरायची की माझी हालतच खराब झाली होती आणि आता मला पुढेही भेट द्यायची आहे ते लेह आणि लडाख उत्तराखंड आणि मणिपूरसारख्या ह्या राहिलेलं स्टेटमध्ये मला फिरायचं आहे आणि मला ते फिरायचं आहे बुलेटवरून कारण ती घसरणार नाही ना आणि त्याचबरोबर मला या ठिकाणी का फिरायचं आहे कारण मी आत्तापर्यंत इतकी राज्यं फिरली आणि ही इतकीच एक चारपाच राज्यं राहिलेली आहेत ती फिरायची राहिलेली आहेत ते फिरल्याने माझं मनोरंजन होईल माझ्या विद माझ्या ज्ञानामध्ये वाढ होईल मला तिथले वेगवेगळे लोक समजतील तिथलं रहनसहन खानपान समजेल त्यांची बोलण्याची शैली समजेल म्हणून मला तेथे फिरायचं आहे आणि मी सर्वांना एक सल्ला देऊ इच्छितो तुम्ही ज्या ठिकाणी पण फिरा मनसोक्त फिरा काहीही टेन्शन घ्यायचं नाही कारण आपल्याला आपल्या डोळ्याला आणि आपल्या आयुष्याला जर पूर्ण जगायचं असेल तर तुम्ही मनसोक्त फिरा ना फिरल्यानं तुम्हाला खूप काही मिळतं आणि फिरताना नेहमी एक लक्षात ठेवायचं पेट्रोल कमी पडता कामा नये पेट्रोल वेळोवेळी भरून घ्यायचं नाहीतर गाडी अडकलीच म्हणून समजा फिरताना आपल्याबरोबर खाद्यपदार्थ घेऊन जात जा पाण्याची बॉटल तर नेहमी जवळ ठेवायचीच एकतर पाणी प्यायचं पिण्यासाठी नाहीतर दुसरं तुम्ही समजलाच असाल कशासाठी असे खूप सारे पाण्याचे पण उपयोग आहेत आणि आपल्याला आपल्याबरोबर नेहमी गाडीवरून फिरत असताना हेल्मेट वापरावा शूज वापरा नेहमी चांगले कपडे वापरा फिरत असताना कोणाचाही टोलनाक्यावरून जाताना टोल चुकवायचा नाही टू व्हीलर असेल तर टोल काय लागणारच नाही आणि फोर व्हीलर असेल तर टोल चुकवायचा नाही कारण टोल चुकवलात तर तुम्ही आपल्या राष्ट्राला फसवत नाहीये तुम्ही स्वतःला फसवत आहे त्यामुळं काय करा वेळोवेळी चांगल्या ठिकाणी फिरा चांगलं अन्न खा फिरताना लोकांशी वाद घालायचे नाहीत कारण आपण आपल्या राज्यात नसतो फिरत असताना जेव्हा तुम्ही दुसऱ्या राज्यात आहात त्यावेळी आपल्या शरीराची पण तोडफोड होऊ शकते आणि गाडीची पण तोडफोड होऊ शकते म्हणून काय करायचं आहे आपल्याला फिरत असताना नेहमी सभ्य वर्तन वापरा आणि बघा फिरत असताना दररोज गाडी सुरू करण्यापूर्वी दोन मिनटं गरम करण्यासाठी ठेवा कारण तुम्ही ज्या इलाख्यातून जाणार आहे तिथे प्राणी असतील अन् समजा तुमचे ब्रेक आहे का हॉर्न व्यवस्थित वाजतो का गाडीमध्ये हवा आहे का पेट्रोल आहे का हे सगळं चेक करूनच तुम्ही गाडी चालू करत राहा आणि गाडी चालू केल्या केल्यानंतर कधी तुम्ही जंगल सफारी करत असाल तर आपले जे वन्य प्राणी आहेत त्यांना त्रास होणार नाही अशी वागणूक करा कचरा कुठेही इथे तिथे टाकू नका